राज्यातील मुख्य सामाजिक आणि सांस्कृतिक गट कोणते आणि ते राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेमध्ये कसं योगदान देतात तर विशेषतः महाराष्ट्राबद्दल जर का बोलायचं झालं तर संगीत नृत्य नाट्य यामध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत आणि एकूणच सांस्कृतिक चळवळीमध्ये क सांस्कृतिक म्हटलं की त्याच्यामध्ये संपूर्ण राज्याचा जो काही सांस्कृतिक वारसा आहे तर त्या वारशाला पुढं नेण्यासाठी ज्या ज्या संघटना काम करत असतात तर हे सगळेच गट त्याच्यामध्ये येतात आता सामाजिक गटामध्ये जर का प्रामुख्यानं बघायला गेलं तर समाजातल्या अनेक घटकांना सहाय्यभूत ठरतील अशी कामं करणारे म्हणजे मुलांच्यासाठी काम करणारे असतील युवकांच्यासाठी काम करणारे विशेष युवतींच्यासाठी काम करणारे असतील महिलांच्यासाठी असेल पुरुषांच्यासाठी काम करणाऱ्या काही संस्था असतील तर काही अपंग मतिमंद गतिमंद दिव्यांंग अशा लोकांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत तर यांचा समावेश या सगळ्या सामाजिक गटांमध्ये होतो आता सांस्कृतिक आणि सामाजिक ह्या दोन्ही गोष्टी जर का एकत्रित आल्या तर ते निश्चितच एक वेगळा आयाम या संपूर्ण विषयाला देऊ शकतात म्हणजे बघा की जसं की एखाद्या दिव्यांग संस्थेमध्ये असणाऱ्या अनेक मुलांना किंवा मंडळीना जर का शिक सांस्कृतिक गोष्टी शिकवण्याचं काम घेतलं तर इथं एकमेकांचा जो मिलाफ होतो आणि त्यातून सादरीकरण जे केलं जातं तर ते जास्त चांगल्या पद्धतीचं आणि जास्त आपण म्हणूया की जे दिव्यांग आहेत तर त्यांना थोडंसं आधारभूत ठरेल असं हे काम असतं तर यामुळं त्याच्यावरचा एक विचार केला जातो एक चळवळ जी आहे तर ती ढवळून निघते ह्या सगळ्यामध्ये विचारांचं आदानप्रदान त्यामध्ये करावे लागणारे बदल या सगळ्याचा समावेश या सगळ्या गोष्टींच्यामध्ये होतो आणि एकूणच ब जी संपूर्ण समृद्ध वारसा जो महाराष्ट्राला लाभलेला आहे तर यामध्ये या संस्था आपापलं योगदान देत असतात आणि त्यामुळं एक प्रगतीशील राष्ट्र किंवा प्रगतीशील राज्य म्हणून आपण याच्याकडं बघू शकतो